हो मी माझ्या बाईकची काळजी नेहमीच घेतो कारण ती माझ्यासाठी फक्त वाहन नाही तर माझा रोजचा साथीदार आहे बाईक व्यवस्थित चालवण्यासाठी तिचं वेळच्या वेळी सर्व्हिसिंग करणं साफसफाई करणं आणि तेल पाणी बदलणं खूप गरजेचं असतं सगळ्यात पहिल्यांदा मी लक्ष देतो ते म्हणजे इंजिन ऑइलवर तर दोन तीन हजार किलोमीटर नंतर मी इंजिन ऑइल बदलतो कारण जुनं ऑइल इंजिनचं नुकसान करतं आणि बाईक स्लो होतं त्यानंतर मी टायरचं प्रेशर चेक करतो जर टायरमध्ये हवा कमी असेल तर बाईक चालवताना आवाज येतो आणि गाडी बिघडू शकतो आठवड्यातून एकदा तरी मी पंपावर जाऊन हवा तपासतो ब्रेक्स ही वेळेवर तपासतो जर ब्रेक घसरले तर अपघात होऊ शकतो मी बाईकचं ब्रेक चेक करतो आणि गरज असेल तर बदलतो बॅटरी लाईट्स इंडिकेटर्स आणि हॉर्न चालू आहेत का नाही हे मी वेळोवेळी बघतो रात्री गाडी चालवताना हेडलाईट खूप महत्त्वाचं असतो त्यामुळे त्याचं नीट काम करणं गरजेचं आहे